मी व्हिडिओ कॉन्सफरिंग ॲप वापरले आहे जसे झूम गुगल मीट मायक्रोसॉफ्ट टीम्स यांसारखी ॲप्स मी वापरली आहे मीटिंगसाठी कारण कधीकधी मीटिंग्स ला प्रत्यक्षनं प्रत्यक्ष पोचणे शक्य होत नाही त्यामुळे घरूनच मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून मी ऑनलाईन मीटिंग जॉईन करत असतो माझा अनुभव खूपच चांगला होता मीटिंग चालू असताना समोरच्या व्यक्तीचा चेहरा दिसतो आवाज स्पष्ट येतो आणि स्क्रीन्स शेअर पण करता येते त्यामुळे शिकायला किंवा

आवाज येत नाही हाच एक नकारात्मक भाग आहे असा असं मला वाटते एकंदरीत मला ऑनलाईन मीटिंगचा अनुभव चांगला वाटतो कारण यामुळे वेळ वाचतो खर्च कमी होतो आणि कुटूनही मीटिंगमध्ये सहभागी होता येते आणि ऑनलाईन मीटिंगमुळे आपला भरपूरसा वेळही वाचतो आणि सगळे काम आपण घर बसल्या करू शकतो व शिका शिकायलाही घरूनच मिळते त्यामुळे हे माझा अनुभव खूपच चांगला आहे